पूर्ण ब्रह्म कोण बोलतं आहे आ अच्छा मी प्रसाद खानोकर बोलतो आहे बेळगावहून ते आम्हाला एक चौकशी करायची होती आम्ही नेटवर तुमचं ते पूर्णब्रम्ह आणि सत्यप्रभा रिसॉर्ट वाचलं आहे आमची एक ट्रीप यायची आहे आम्ही सात आठ लोकं आहोत पण काय झालं आहे त्या ट्रीपमध्ये मला साधारण माहिती आहे पण काही बऱ्याच लोकांना ना ते बाजूचे आमचे मित्र आहेत म्हणजे एक ब बंगालचा आहे एक आमची कंपनी आहे कंपनीतले बंगाल पंजाबमधले असे काही लोकं आहेत तर आम्ही तिथे आलो तर आम्हाला ना एक चार दिवस तिथे राहायला तुमच्याकडे मिळेल ना म्हणजे सो आहे हो आम्हाला बघा आज आठ आठ आज आठ तारीख झाली आहे आम्ही साधारण इथून बारा तारखेला निघणार मए तिथे आम्ही तेराला पोचू तेरा ते आम्ही एक साधारण सतरापर्यंत तिथे आहो हां अच्छा अच्छा अच्छा हं हं हं हां हां चालेल पण मी आणि काय म्हणतो ते आता ते कुडाळ हे मला वाटतं सेंट्रल प्लेस आहे ना तिथून म्हणजे आम्हाला आजूबाजूला फिरण्यासाठी बीचेस किंवा हे ते तेथून मग हां हां हां हां

हां हां पण गोवा साधारण किती गो गोवा साधारण किती डिस्टन्स आहे अच्छा मग नाही पण मग तुम्ही तिथे मग याची गाड्याची गाड्याची व्यवस्था करू शकता ना जायला याला ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही आम्हाला साधी चालेल ए सीची गरज नाही काय सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ए सीची काय गरज नाही आं साधी गावठी चालेल हां हां हां हां ओ हो हो अच्छा हां आणि दुसरं काय म्हणत होतो आम्ही ते नेटवर वाचलं होतं तुमचं प्युअर व्हेज आहे ना तर तिथे साधारण म्हणजे असं आम्हाला एक इकडे कसं आहे थोडंशी क्रेज आहे त्यामुळे थोडं स्ट्रीट फूड म्हणून काय फेमस आहे तिकडे

हां हां हां अच्छा अच्छा अच्छा हां तं तो तो तो त्याच्याबद्दल क्रेज जास्त आहे कारण तो एक ऐकलेला आहे वडापाव हो हो अच्छा ते काय काय असतं घावणे उसळ म्हणजे काय असतं हां हां हां हां मए स्पायसी असतो का तो स्पायसी असतो अच्छा अच्छा हां हां हां हा अच्छा अच्छा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 पण तिथे आम्हाला आम्ही आल्यानंतर एक चार दिवस आम्ही तिथे राहणार आणि सगळीकडे फिरणार तर हां तुमचं साधारण जे आता चार्जेस जे सा सांगितलेत पर डे समजा एक अच्छा अच्छा अच्छा म्हणजे त्या पॅकेजमध्ये तुम्ही काय काय देणार आहात अच्छा अच्छा

हो हो हो हां हां हो वाचलं वाचलं हाव

हां ते ते ते कुठे आहे स्कुबा डायविंग वगैरे तिथून किथून तिथून किती किती किलोमीटर आहे तुमच्या हॉटेलपासून पस्तीस किलोमीटर आहे हां हां ते ते महत्त्वाचं आहे कारण तिथे जाऊन टाईम वेस्ट होत नको व्हायला नाहीतर कसं असतं

हां हां हां तेच नाही तर काय होतं आमच्याकडे लिमिटेड वेळ असतो आणि त्यामुळे ओके म्हणजे मला एकंदरीत तुमच्यावर बोलून मला सगळी माहिती मिळाली मी तुम्हाला काय करतो उद्या एकदा परत सगळ्यांशी बोलून फायनल कॉल करतो ओके ओके ओके थँक्यू ओके चालेल चालेल थँक्यू ओके थँक्यू ओके थँक्यू थँक्यू थँक्यू ओके